योग हा छंद व्हावा याकरता माझ्या मुलानी बालाजी खोडके यांनी छंद केला आणि माझी मुलगी वैशाली देवसरकर यांनी पण मला प्रोत्साहन दिले जास्त करून माझ्या मुलानी दिले मुलगा पण योगा करत असतो आणि मुलगी पण माझी योगासन करत असते सकाळी उठल्यानंतर तर यापासून फायदे खूप होतात सांदे दुखणे मान दुखणे पाड दुखणे हे असे बंद होतात कंबरेला कंबरेचा त्रास बंद होतो यापासून असे खूप फायदे होतात जास्त करून माझ्या मुलाने प्रोत्साहन दिले आहे